हॅलो

नर्सरीवाले का

हा नमस्कार ते आम्हाला आं हां आम्हाला आमच्यात ते प्लॉटच्या मोकळ्या जागेत बरेसे फुलझाडं लावायचेत आणि आपल्याकडे नर्सरी असल्याबद्दल दोस्तानं सांगितलं त्या आणि ते समजल्यावरून तुम्हाला ह्या फोन केलेला आहे तर आपल्या नर्सरीतं कोणत्या कोणत्या प्रकारची फुलझाडं आहेत हां हां

हां

हां

हां नाही सर्वसाधारण कुठल्या प्रकारची असतात थोडे दोनचार नावं चांगली असतील बघा हो हो हो

हां हां हां हां हां

ते तुमच्या नर्सरीचे वेळ काय येऊ हां हां हां तिथं तुम्ही जर आता कानी दुसरं कोण आहे

हां हां

हां हां हां बरं फुलझाडं नेण्याकरता आम्ही उद्या सकाळी येतो की हां तुम्ही आहे ना सकाळी हां हां हां